हां बोला बोला की हो हो कुठलंही कुठलं घराचं आतलं इंटर इंटेरिअर करायचं आहे का इस्टेरिअर करायचं आहे बाहेर बरं अच्छा बरं

नाही धुवून सिमेंट पेंट येतो हल्ली सिमेंट पेंट असतो तो पा हां पा वॉटर रेजिस्टन्स असतो म्हणजे पावसात काही खराब होत नाही काय नाही आणि गेट गेट वगैरे आहे तुमच्या याला मग ते पहिलं ब काढून घेता येईल त्याला रेड ऑक्साईड लावायला घेईल आम्ही त्याच्यानंतर मग दुसरा पेंट पेंटमध्ये तुम्ही कलर काय सांगाल त्याप्रमाणे आम्ही मारू ते काय ऑइलपेंटच असणार आहे हां हां गेटला हाव आणि ब खिडक्या वगैरे ज्या आहेत बाहेरच्या त्याला ग्रील्स असतील तर ग्रिल्सला पण ऑइल पेंट येणार रेड ऑक्साईड आणि ऑइलपेंट दोन्ही येणार हो हो हो ते येतं की हल्ली नवीन पेंट येतात ते ते लिकेज वगैरे करतात नाही वरती टेरेसवरती वेगळं कोटिंग घेतात हल्ली वॉटर प्रूफिंग कोटिंग घेतो एक असं तुमच्याकडं आहे लिकेज हो हो सगळंच सगळं होतंय लिकेज पण आहे का तिथे दोन ठिकाणी हां नाही होत आहे ते कवर होत आहे आम्ही करतो ते ते पण करतो

दोन दोन बेडरूम हां बरं टू बी एच के आहे का फ्लॅ फ्लॅट आहे तुमचा का बंगला आहे काय हां नाही मग बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो हो त्यालाही टेरेसलाही करायचं सगळंच टोटलच आहे तुमचं बाहेरून आतून सगळंच किती वर्ष झाली किती वर्ष झाली घराला म्हणून दहा वर्ष अच्छा अच्छा पण लवकर गेलाय मग म्हणजे आम पण आमचा रंग जर तुमी बसवला ना आमचा रंग पेंट पडला तर तो दहा वर्ष टिकतो सगळीकडे इंटेरियर पण आणि आउटेरियर पण कारण आमचे रंग कलर तसे मी ब्रँडेड वापरतो चांगले आठ दिवस हो हो हो पाठवू की आम्ही दोन्ही वेगवेगळं पाठवू मात्र एक्स्टेरिअरचं वेगळं पाठवू इंटेरियरचं वेगळं पाठवू त्यातसुदा दोन प्रकार पाठवू एक जरा सिम्पल असेल आणि एक जरा टिकाऊ असेल असं दोन्ही प्र प्रॉब्लेमचे त्याच्यावर सोल्युशन आहे आमच्याकडे आणि माणसं ये माणसं येतील आधी सगळं पाहतील तुमचं त्या तिथं बसून एस्टिमेट तयार करतील म्हणजे मापं घेतील आधी मापं घेऊन त्याच्यावरती एस्टिमेट कच्चं तयार करतील तुम्हाला एक अंदाज सांगतील एवढा होईल म्हणून सगळा आणि मग त्याच्यानंतर फायनल जे आहे ते आम्ही इथं बसून सगळं आम्ही फायनल करू तेही पुन्हा तुम्हाला दाखवू एकदा हां हां आणि हे सगळं फायनल हो हो काही प्रॉब्लेम नाही आत्ता आमची टीम दुसरीकडे काम चालू आहे दोन ठिकाणी साधारण एक उद्या दोन दिवसात तुमच्याकडे येतील ते हे करायला सर्वे घ्यायसाठी तुमचं सगळं केवळं माप आहेत काय आहे परिस्थिती कशी आहे सगळे बघून जातील तिथं ते टिपण करतील सगळी या हे असं आहे इथं असं आहे इथं असं आहे वगैरे काय असेल ते त्याच्यानंतर त्याचं एक कच्चं टिपण तयार करतील ते तुम्हाला देतील आणि पक्कं झालं की आम्ही येऊ एक दोघे साधारण हा आठ दिवसाचा पिरेड आहे हा सगळा आठ दहा दिवसाचा तेवढं लागतं हां तुम्ही पक्कं हो पक्कं करा पक्कं करा पक्कं करा तुमचा ॲड्रेस आम्हाला हे करून द्या फक्त व्हॉट्सअपवर पाठवून द्या आणि हां हो ओके ओके ओके